शक्यतो आजार झाल्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये जाणेच योग्य समजतो कारण रुग्णालयात गेल्यानंतर योग्य ते आजाराचं निदान होऊन त्यावर योग्य तो उपचार केल्या जातो त्यामुळे शक्य तेवढं आम्ही रुग्णालयामध्ये जातो व तसेच घरगुती जर सर्दी पडसं वगैरे असं काही असेल तर काढा वगैरे पिणं किंवा हळदी टाकून दूध पिणं असे एखादं छोटेमोठे उपाय केले जाते ज्यामुळं सर्दीसारखं छो म्हणजे छोटे आजार असतील तर ते थांब थांबनस मदत होते त्यापलीकडे जाऊन आम्ही जर मोठा आजार असेल तर शक्यतो हॉस्पिटलमधेच किंवा रुग्णालयामागे जाऊनच त्या आजाराचं निदान क क करण्यास योग्य समजतो